आता पहिल्यासारखं शिक्षण आहे ते राहिलं नाही ते खरंच आहे आता माझ्या मुलांना शाळेत प्रवेश करण्यासाठी आधी त्यांना दहावीपर्यंत जी एक लाख आहे ती फीसुद्धा भरायला लागते आणि त्यानंतर जसं जसं त्यांचं प्रत्येक इयत्तामध्ये जातील तसं तसं त्या इयत्ताची त्यांना फी आहे तीसुद्धा वेगळी आहे तर टोटल दहावीची फी आधी दहावीपर्यंत त्यांना एक लाखाची फी भरायला लागते आणि त्यानंतर पहिली ते दहावी या इयत्ताची सेपरेट अशी फी आहे ती द्यायला लागते तर मी अंदाजे खर्च म्हणून म्हणू शकते की दीड लाखापर्यंत तरी माझ्या मुलांना शाळेत प्रवेश करण्यासाठी खर्च लागतो किंवा तितकी फी त्यांना आहे